योग सुरू करण्यासाठी निश्चित असं वय आपण काही सांगू शकत नाही कोणत्याही वयामध्ये आपण योग करण्यासाठी प्रारंभ करू शकतो यामध्ये लहान वयांमध्ये सहज सुरवात होते वि लहान मुलांचे शरीर लवचिक असते त्यामुळं लहान वयात जर योग सुरू केला तर त्याचे फायदे नक्कीच दिसून येतात याच्यामध्ये संतुलन आत्मसंयम एकाग्रता याचा विकास झालेला दिसून येतो त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक विभाग हा विकास हा चांगला झालेला दिसून येतो आणि तरुण वयात योग सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत जसे की शारीरिक स्वास्थ योगामुळे शरीरातील लवचिकता सुधारते त्यामुळे शारीरिक हालचाली सोप्या आणि सहज चांगल्या होतात योग आसनामुळे शरीराची सु स्थिती अतिशय चांगली दिसते पाठीच्या दुखण्याचा त्रास कमी होतो शारीरिक ताकत वाढवली जाते सहज हालचाल होते त्याज ताण कमी होतो नियमित योगामुळे मनाची एकाग्रता सुधारते योग योगामुळे व्यक्तीला स्वसंयम आत्मसमर्पण आणि आत्मसंतुलन साधण्यासाठी मदत होते भावनिक स्थैर्य पण मिळते आत्मस्वीकृती होते आध्यात्मिक विकास होतो त्यामुळे शांती मिळते मुलांच्या अभ्यासामध्ये सुधारणा होऊ शकते यु समस्या सोडवण्याची क्षमता वाढते संतुलित जीवनशैली प्राप्त होते त्याचबरोबर सामाजिक संबंध चांगले होण्यासाठी परिणाम होतो आणि य तरुण वयात योग सुरु करण्याने शारीरिक मानसिक आणि भावनिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो